साबुदाणा पाहिजे होता कित् काय किलो आहे साबुदाणा हो का हो का आणि शेंगदाणे हो का बेसन आणि हो बिस्कीट हो का आणि तेल हो का आणि हो का हो का आणि बेसन हो ज्वारी हो हो का आणि चहा पत्ती हो का आणि ते बिस्कीटचे पॅक हो का ते आणि बिस्किटचे पॅकेटवर ओफर वगैरे असतात ना

हो का हो का होम डिलेवरी पण आहे का तिथे

ठीक आहे आम्ही मग तुमच्या द् ठीक आहे मग हो आम्ही उद्या तुमच्या शॉपवर येऊ उद्याला बरं ठीक आहे ना हो बरं ठीक आहे ठेवते मग आता हो बरं ठीक आहे ना ठेवते ना आता मग